हा सर तुमचं रेस्टॉरंट आहे ना अच्छा सर तर तिथं तुमच्या रेस्टॉरंटमध्ये महाराष्ट्रीयन कोणकोणते आहे सर महाराष्ट्रीयन फेमस डिशेस

पुरण पुरणपोळी मिळेल का सर अच्छा अच्छा सर ती माझी म्हणजे गोड नाही नाही गोडमध्ये पाहिजे होतं नाही तर मग त्या रेस्टॉरंटमध्ये ठेवायचं होतं तर सगळं एकाच ठिकाणी होऊन जाईल हा सेलिब्रेट करायचं आहे तर मग त्याच्यावरती काही डिस्काउंट मिळेल का

तर त्या ऐंशी असतील पाहुणे

तुमचंच नाव आहे जिकडं तिकडं म्हणूनच फोन केला आहे ना

ठीक आहे ना सर उद्या येईन आणि विझिट देईन तुमच्या रेस्टॉरंटमध्ये

ठीक आहे सर हा सर ठीक

असं आहे ना